आज आम्ही ओला कॅफ बुक केली होती आम्हाला लग्नाला जायचं होतं कामठीला बट कामठीला जाण्यासाठी जी कॅब आम्ही ऑडर केली बुक केली ती कॅब आतापर्यंत पोचलेली नाही आहे त्यामुळे ती ट्रीप आम्ही रद्द करायची सांगण्यासाठी आम्ही एजन्सीला फोन लावला बट तिथेसुद्धा आम्हाला काही रिस्पाँस आला नाही ड्रायवर येत नसल्यामुळे ती प्लीस कृपया करून ती जी ट्रीप होती ती रद्द करावी